मी काही दिवसांपहिले ऑनलाईन एक कुर्ती मागवलं होतं ते मला काल डिलीव्हरी बॉयनं डिलिवर केली माझ्या घरी तर मी ती कुर्ती खोलून पाहिली ती कुर्ती मी जशी ॲपमध्ये पाहिली होती बिलकुल तशीच आहे आणि तिचा कलरपण खूप चांगला आहे तिची डिझाईन वगैरे पण खूप चांगली आहे आणि तिच्या वरक् जसा मी ॲपमध्ये पाहिलं होतं बिलकुल तसाच आहे आणि ते संडेचे संडे काही डिस्काउंट वगैरे राहते कंपन्यांचे ते डिस्काउंट होते म्हणून मला ते अगदी कमी किमतीत भेटली मला जशी मनासारखी कुर्ती पाहिजे होती मला अगदी तशीच भेटली आहे ती कुर्ती जर माझ्या कुणी ओळखीतले आहेत त्याइले ऑर्डर करायचे म्हणलं तर मी सगळ्यांला तेच म्हणीन तर तुम्ही लोक जमेल बाबा तर त्याच ॲपवरून अशा वस्तू विकत घ्या कारण तिथलं प्रोडक्ट खूप चांगलं आहे